बाकीच्या गोष्टींबरोबर छंद किंवा कारकीर्द म्हणून मी लेखन असे सांभाळतो की मी दर दिवशी लेखनासाठी एक तास हा काढतोच सामान्यपणे मी लिहीण्यासाठी रात्रीच्या वेळेस बसतो

आयडियाज सुचत राहतात जेणेकरून लेखनही चांगले होते आणि माझी आवड अजून अजून वाढत जाते त्यामध्ये